हां आतिश बोलतो आहे अरे आतिश काय करतो आहेस आजचं काय नियोजन आहे आपलं अरे मी म्हणत होतो आज रविवार आहे हॅलो मी म्हणत होतो आज रविवार आहे तर मग आपण डिनरसाठी जाऊयात का इथे नवीन हॉटल ओपन झालेलं आहे द कॅसल म्हणून तर इथं आपल्या बिल्डिंगच्या थोडसं बाजूला पुढं गेल्यानंतर नवीन हॉटल ओपन झालेलं आहे तिथली टेस्ट वगैरे खूप छान आहे असं ऐकलं आहे

रेट वगैरे इतर हॉटेल्सपेक्षा खूप चांगले आहेत असं मी ऐकलेलं आहे इतर लोकांकडून तर आपण जाऊन बघूया की आज रात्री आज रात्री तुझा काय प्लॅन आहे तुझा काय रविवार येतो आतिश पण मग तुला कधी जमेल तुला कधी जमेल उद्या बरं परवा दिवशी मला टाईम सांगशील किती वाजता जायचं आहे तर डि डिनरसाठी जायचं आहे आतिश सं मी असं हे फ्रेंडस लोकांकडून ऐकलं आहे की तिथं वेगवेगळ्या व्हरायटीज आहे व्हेज डिशेस आहे व्हेज बिर्याणी वगेरे असं बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला नक्कीच आवडतील तिथल्या वस्तू तिथले डिशेस आपल्याला नक्कीच आवडतील आणि इतर हॉटेलपेक्षा रेट वगैरे खूप वेगळे आहे हां ते मी तुम्हाला विचारत होतो कसं विथ फॅमिली जायचं आहे की दोघंच जायचं आहे नाही तो माझा मुलगा बाहेर असतो मग तो आल्यानंतर जाऊया मग ठीक आहे तुमी मला डेट फायनल सांगा त्या दिवशी आपण जाऊया शनिवारी जाऊया तुमी हॉटेलबद्दल ऐकलं नाही आहे का

कसं आहे नाईटला खूप छान लाईट डेकोरेशन वगैरे असतं तर तिथं फोटोशॉप् वगैरे खूप छान पद्धतीने करू शकतो आपण बघण्यासारखे करू शकतो ठीके ते हॉटेल जे आहे ना ते प्रेक्षकांना आकर्षित करणारं आहे त्यामुळे एकदा गेलेलं चांगलं राहील बघून येऊयात नंतर तुम्हाला तशी फेवरेट डिश कोणती आहे तुमची ह हॉटेल व्हेज आहे आपण वेज बिर्याणी वगैरे ट्राय करू शकतो हॅलो हा ठीक आहे चालेल मी मी पण काय फॅमिलीला घेऊन येईल मला टाईम सांगता का आठ वाजतां आठ वाजता मला थोडंसं काम होतं आठनंतर नाही चालणार आपण नऊच्या नंतर जाऊया नऊच्या नंतर जाऊया ओके सर थँक्यू